पर्यटक स्थळ पर्यटक स्थळ म्हटले की आपल्याला फिरायला जायसाठी चांगलं आहे तसे असे ठिकाण भरपूर आहे त्यामध्ये आपण आपल्या फॅमिलीसोबत व मित्रपरिवारसोबत आपण कपल या आईवडील भाऊबहीण आपण फिरायला जाऊ शकतो तेच म्हण्टलं की महाबळेश्वर गोवा गुजरात पंजाब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश म्हटलं की काशी विश्वनाथ बनारस झालं अयोध्या झालं अयोध्या राम मंदिर आहे तसंच सोमनाथ हे ज्योतिर्लिंग नागेश्वरम आहे आहे तसं गुजरातला कच्छ रण आहे स्टॅचू ऑफ लिबर्टी आहे महाराष्टमध्ये महाराष्टमध्ये शिर्डी देवस्थान आहे आणि तसंच महाबळेश्वर माथेरान पर्यटक स्थळांसाठी खूप चांगलं फेमस आहे नाशिकमध्ये पंचवटी आहे औरंगामध्ये औरंगाबादमध्ये लेणी आहे आणि आपण या ठिकाणी चांगलं पर्यटक आणि लोकांना चांगलं सोय आहे जसं जळगावला शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर आहे पंढरपूर जेजुरी कोल्हापूरची लक्ष्मी माता आहे मुंबईला सिद्धिविनायक आहे गेट ऑफ इंडिया हाजी अली बॅनस्टँड आहे आपण या ठिकाणी चांगलं फिरू शकतो मग त्यासाठी चांगलं पर्यटक स्थळ आहे त्यामुळे आपल्याला चांगला अनुभवही घेता येतो आणि आपल्याला समुद्र असे काही ब्रीज व्ह्यू आपल्याला बघायला मिळतात यामुळे आपण कोणालाही चांगला देता येतो स्थानिक व परदेशिक पर्यस्थळ आहे तसं आपण बाहेर देशालाही भरपूर काही स्थळ आपण बघू शकतो व त्यामध्ये पर्यटनांना एकदम योग्य व चांगलं आहे त्यामुळे आपल्याला अजून काही शिकायलाही चांगला अनुभव मिळ